मी चौथ्या वर्गात असतांना स्कॉलरशिपची परीक्षा देत होतो त्यावेळेस आम्हाला मराठीतून ट्रान्सलेट करण्याचा एक प्रश्न आलेला होता कि संगणक म्हणजे काय आणि मी त्या वेळेस लहान असतांना संगणक म्हणजे एक बिमारी असं समजून चुकलो आणि संगणकावर पूर्ण भाषांतर करत चुकलो संगणक म्हणजे एक सांसर्गिक बिमारी असते आणि त्यामुळे तो माझा अनुभव अत्यंत असा वाईट होता संगणक म्हणजे सांसारबी सांसर्गिक बिमारी असते त्यापासून लांब राहावे आणि मी ज्यावेळेस मोठो झालो त्यावेळेस मला समजू लागले कि संगणक म्हणजे कॅम्पुटर असते बॉ आणि त्यावेळेस मी त्या माझ्या अनुवादाला खूप हसलो असा तो माझा अनुभव खूप वाईट होता